माझी पर्स अतिशय सुंदर आहे तिला म् म्हणजे तिची जी चैन आहे ती पण सुंदर आहे आणि त्याचे जे जे खण आहेत ते पण छान आहे चैन पण त्याची चांगली आहे आणि त्याचा कलर जो आहे जो माझ्या आवडीचा आहे तो पिंक गुलाबी तो पण खूप मस्त आहे आणि त्याचं जे लेदर आहे ते पण खूप छान आहे आणि म् आं म्हणजे ते हँड आम् हातात पण घेऊ शकते मी आणि म् तो लांब बेल्ट आहे तो पण मला खूप आवडला एकदम छान